माझ्याकडे गावी कुत्रा मांजर गायी आहेत आणि त्यांची आम्ही अशी छानशी नावंसुद्धा ठेवलेली आहे जसं मांजरी जे दोन पिल्लं आहे तर त्यांना आम्ही मनी आणि मिनी अशी दोन नावं ठेव नावं दिली आहेत आणि त्यांचे भरपूर लाड करतो परत पण त्यांचं खाण्यापिण्याची म्हणजे काळजी घेतो मांजरीला त्यांचं जे मांजरीचं खाद्य असतं ते आणि दिवसातून दर ठराविक वेळेला त्यांचे खाण्याच्या वेळा आम्ही ठेवल्यात तर त्या व्यवस्थित आम्ही पाळतो आणि तसेच आमच्याकडे पन्नास ते साठ गायी आहेत तर त्या गाईंची स्पेशली काळजी घेण्यासाठी आमच्याकडे काही माणसं आहे गडी माणसं आहे ती त्याची त्यांची काळजी घेतात दर म्हणजे दर दिवसात दिवसातून त्यांच्या त्यांना पाणी त्यांचं खाण्या खाणंपिणं याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं आणि मा आमच्या घरी प्राण्यांवरती खूप प्रेम केलं जातं त्यामुळे आमच्याकडे कुत्रे आहेत मांजर आहेत गायी आहेत तर सर्व एकत्र असं त्यांना त्यांची त्यांना ठेवलं ठेवलं जातं सगळे एकत्रित व्यवस्थित असं म्हणतात की मांजर आणि कुत्रा असं एकत्र ठेवत नाही पण आमच्याकडे कुत्रा आणि मांजर पण एकत्र राहतात खूप छान छानपणे आणि त्या एकमेकात असं खेळतात सुद्धा मांजरीची छोटी छोटी दोन पिल्लं आहेत आणि मला मां मांजरीची ती दोन पिल्लं माझी फार आवडतात आणि ते पिल्लं पण छान आपण गेलं की आपल्याशी खेळतात वगैरे आणि कुत्र्याची पिल्लं कुत्र्या कुत्रे आहेत तीनचार कुत्रे आहेत परत आणि मला गायी पण खूप आवडतात आणि माझं प्राण्यांशी खूप चांगलं असं नातं आहे मला आवडतं त्यांची काळजी घ्यायला त्यांच्याशी बोलायला आणि त्यांना ते बोलू शकत नसले तरी त्यांना आपली भाषा कळते आणि